हो आमच्या ग्रामीणन भागातील तरुण मुलांनी आणि मुलींनी अलीकडे पारंपरिक नृत्य प्रकारात जास्त रस घेतला आहे ते दररोज एक तास तरी त्याची तयारी करत असतात आणि एखादा प्रोग्रॅम वगैरे असेल किंवा काही गाणे वगैरे असतील तेथे ते तर ते नृत्य प्रकार सादर करत असतात त्याच्यामुळे त्यांना एक प्रकारचा आनंद भेटत असतो